बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आपण व्यवस्थित अन्न ग्रहण केलं पाहिजे पूर्णे जेवढे पण जल म्हणजे पाण्यापासून तयार झालेले पदार्थ आहेत ते आपण ग्रहण केलं पाहिजे आणि रेगुलर व्यायाम केला पाहिजे सूर्य नमस्कार केलं पायजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला आजारापासून मुक्ती मिळेल इतर सर्व काहीे गोष्टी आपण केल्या पाहिजेत